पोस्ट पोस्टाची तिकिटे नाणी दगड शिंपले या वस्तू गोळा करण्याची आवड आम्हाला लहानपणापासूनच होती एकमेकांची सु पाहून बहीण भाऊ शेजारी मित्र मैत्रिणी आणि आम्ही सगळ्यांनी मिळून ह्याचं कलेक्शन करायचं आणि कोणाकडे किती जमा झाले याची उत्सुकता असल्यामुळे तिकीटं आम्ही एक रुपये दोन रुपये तीन रुपये अशा वेगवेगळ्या त्याच्या किमती ठरवून ते जमा करायचो नाणीसुद्धा माझ्याकडे हे आहे तुझ्याकडे काय आहे ह्याची उत्सुकता असायची वेगवेगळी दगडं वाळूमधली शिंपले याचं कलेक्शन करायचं शिंपल्यापासून ते वेगवेगळी कलाकृती तयार व्हायची शाळेमध्ये आम्हाला ते काही वेळेस कार्यानुभवाच्या क्लासमध्ये ते करून आणायला सांगायचे शिक्षक आमचे त्यामुळे आम्हाला त्याची आवड लहानपणापासून लागली आणि एकमेकांचं पाहून त्याच्यामुळे अधिक अधिक उत्साह मिळत गेला तिकिट नाणी दगड यांचा संग्रह करताना आमच्या बरण्या किंवा पिशव्या भरलेल्या असायच्या प्रत्येकाला वाटायचं की हिच्याकडे जे आहे ते माझ्याकडे नाही माझ्याकडे जे आहे ते त्याच्याकडे नाही अशा उत्सुकतेपोटी स्पर्धेपोटी ते जमा केलं जायचं